नृत्याशी संबंधित कथा किंवा दंतकथा म्हणायचं झालं तर दंतकथा म्हणायचं झालं तर शिव आणि पार्वती यांच्या लग्नात जे नृत्य त्यांनी ज त्यांच्या लग्नात जे नृत्य सादर केले होते म्हणजे तेच लोक आज त्याच लोकांनी आत्मसात केलेले आहे आणि समाजात सुद्धा लग्न असलं किंवा लग्नातील कोणताही प्रोग्राम कार्यक्रम असला तर नृत्य सादर करतात तसेच तुळशीविवाह तेच ती सुद्धा एक मिथक किंवा दंतकथा आपण म्हणू शकतो ज्याप्रकारे तुळशीचे आणि तुळशीचे लग्न कृष्णासोबत लावतात तर तुळशीचे र लग्न कृष्णासोबत लावतात जसं सर्व काही विधी विधी म्हणा विधी पार पाडतात तसेच विधी आपल्या समाजात सुद्धा पार पाडतात आणि त्यामध्ये सुद्धा नाच गाणे किंवा नाच नाचणे इत्यादी काही गोष्टी घडतात तसेच नृत्याचं नृत्य जर म्हणायचं झालं तर होळीच्या वेळेस सुद्धा नृत्य करतात पण ते दंतकथाशी संबंधित ना नसून ते ते नॉर्मली ते सामान्यत केल्या जातात पण नव नवरात्र असो देवीच्या उत्सावात सर्वजण देवीच्या त्या प्रसन्न वातावरणात एकदम तल्लीन झालेले असतात आणि ते तल्लीन झाल्यानंतर जे काही कीर्तन असो किंवा आणखी कीर्तन कीर्तनात सुद्धा नृत्य लोक नृ लोक नृत्य करतात आणि नवरात्रात सुद्धा लोक नृत्य करतात आणि ते नृत्य करता नृत्य करता करता त्यात एवढे तल्लीन होऊन जातात की त्या ते ते भानावर सुद्धा राहत नाही हे दंतकथा नसून त्या हे लोकांची आवड आहे पण दंतकथामध्ये शिवशक्ती यांचं जे मिळ मिळन मिलन होते आणि त्या मिलनमध्ये जे दा पौराणिक कथामध्ये सांगितलेले आहे की काही नृत्य प्रकार सांगितलेले आहे जसे शिव शिव शिवाचे नृत्य सांगितले आहे तांडव त्या असे नृत्य सादर केले जातात